सणासाठी किंवा धार्मिक निमित्तासाठी मी कधीच देवाच्या मूर्त्या नाही बनवल्या पण हो लहानपणी जेव्हा लहानपणी नाही का खेळासाठी आम्ही मूर्त्या बनवल्यात माझ्या मित्राशी मिळून आणखी आम्ही ते ब गणेशाची मूर्ती बनवायचे किंवा शिवलिंग बनवायचं लक्ष्म्याच्या मूर्त्या बनवायची आणखीन एका छान त्यांना पेंट वगैरे करायचं आणखी आम्ही खेळायचं तर ते अनुभव माझं खूप छान होता कधी कधी असं आहे आत्ता मोठा झाल्यानंतरही वाटते की आपण तसा काही करायचं आणखी तो अनुभव पुन्हा घ्यायचा असा वाटते आहे तर कधी करू आपण करायचंच आहे मन्नं